हा तर स्वयंपाक हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे स्वयंपाकामधे मला कितीही वेळ गेला तरी मला त्याचा काही पस्तावा होत नाही मला आवडतो म्हणजे स्वयंपाकामध्ये अगदी तीन तास चार तास लागले तरी मला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही मला काही त्याच्यावर कंटाळा असं येत नाही आणि मला खरंतर यूट्यूबवर वेगेरे वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी एक रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीनी कसं करायला हे मला प्रचंड आवडतं आणि मी वेगवेगळ्या स्वीट्स वेगवेगळ्या भाज्या आणि स्ट्रीट फूड वै हे असे ती सगळे प्रकार कसे कसे बनवतात आणि ते मी घरी ट्राय करत असते आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर फ्रँकी हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये वेगळी स्टफिंग करून त्याच्यात व मैदाची पोळी बनवून ती बनवतात आणि चीज वगैरे घालतात तर ती बनवून ख घरी असं ते बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही छानच असं आणि सेकंड म्हणजे मला स्वीट डीशमध्ये गुलाबजामुन वगैरे बनवायला खूप आवडतात आणि ते मला आता इतकी सवय झाली आहे की माझे अगदी तासाभरात ती ही गोष्ट बनवून होते आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर अवघडात अवघड मी रेसिपी म्हणजे मी रसमलाईची ट्राय केलीये तसं तर रसमलाईमदे दोन प्रकार असतात की तो जो खालचं रबडी असते ती तर ती थोडीशी टाईम कन्झुमिंग आहे म्हणजे आपण ती वेळखाऊ रेसिपी आहे आहे त्याच्यामध्ये ती दूध ते अटवायचं त्याची रबडी बनवायची आणि दुसरं काही दूध बा फाडायचं आणि त्याच्यातून त्याचे ते गोळे जी मला रसमलाईचे आतले ते गोल च चकत्या असतात त्या बनवायच्या म त्या शिजवायच्या आणि म त्या पाकात घालायचा असं करून आणि म ती पूर्ण असेंबल करून तिला थोडा वेळ सेटल होऊ द्यायचं फ्रीजमधे थंड होऊ द्यायचं अशी भरपूर त्याची खूप मोठी प्रोसिजर आहे आणि ते जे आहे ते बनवायला जेवढं वेळ लागतो त्याच्यापेक्षा अगदी आपण म्हणतो ना काही फ्रॅक्शन ऑफ सेकेंड्स लागतात ती संपायला खरं तर त्याच्यामधे सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की त्या गोष्टी ती पूर्ण होण्यासाठीचा लागणारा वेळ आणि ते त्याच्यासाठी थांबणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर असे मला रसमलाई बनवायला खूप आवडते आणि त्याच्यासाठी कितीही तास लागले तरी माझी ती बनवण्याची तयारी असते